गावामध्ये ग्रंथालय आहे की नाही माहीत नाही पण माझ्या घरी बऱ्यापैकी पुस्तकं आहेत मला जास्त करून आपला जो इतिहास आहे त्यावरची पुस्तकं वाचायला आवडतात जसं आपल्या शिवाजी महाराजांची वर भरपूर पुस्तकं आहेत त्यानंतर संभाजी महाराजांचं छावा आहे त्यानंतर आपले सावरकर झाले पु ल देशपांडे झाले अत्रेही झाले यांची पुस्तकं त्यानंतर आप नेताजी बोस महात्मा फुले असे शहेनशहा वगैरे औरंगजेब ते त्या काळातील त्याच्यानंतर आपला जो पेशवे काळ आला पेशव्यांवर पण भरपूर पुस्तकं आहेत ही सर्व पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि इतिहास वाचायला मला आवडतो आणि आपले जे थोर नेते होऊन गेले समाजसुधारक होऊन गेले तर त्यांची पुस्तकं मला आव वाचायला भरपूर आवडतात त्यानंतर अब्दुल कलामचेही पुस्तकं मी वाचलेले आहे आणि विवेकानंदांची पुस्तकं वाचलेली आहेत तर अशी पुस्तकं मला वाचायला भरपूर आवडतात